हा बोलतो बोला कुठल्या रेट पाहिजेत आपल्याला कात्रज साईडला भेटून जाईल ना तरी हे तुमचं काय बजेट टू बी एच टू बी एच केसाठी थोडंफार बजेट वाढवावं लागेल तुम्हाला तरीपण थोडंफार एक पाच दहा लाखाच्या याच्यात फॅसिलिटीज आहेत सगळ्या तर सिक्युरिटी आहे व वॉटरची व्यवस्था आहे आपल्याला जिम आहे लहान मुलांसाठी पार्क आहे तर आपलं आपलं से सेपरेट पार्किंग असणार आपल्याला या सगळ्या फॅसिटीज मिळून जातील सर सोसायटी सर एक नंबर वॉचमेन आहे सगळ्याकडं त्रास कशाचा नाही आहे तुम्हाला किंवा अडचणी कुठली येणार नाही लायटची नाही किंवा व पाण्याची नाही नाही सोसायटीचे नियम आपले नॉर्मल असतात तेच एन्ट्रीला जाता येता नाही नाही नाही तसं एवढं काय स्ट्रिक नाही आहे मिळून जाईल सर तरी आता पंचावन्न साठपर्यंत जाईल टू बी एच के हो तुम्हाला कात्रज भागातच पाहिजे का मग आता दुसरे एरिया आहेत ते बाणेर आहे बालेवाडी आहे हिंझवडी आहे वाकड आहे हा ते थोडं आउट साईड आहे पण हा आउट साईड आहे पण चांगले आहेत सर तिकडं फ्लॅट स्पेशियस आहेत ह्या याच्यात मिळून जाईल सर साठपर्यंत

हो हो हो चालेल चालेल